हॅलो हां दादा मी नागपूरवरून बोलत आहे मला वर्धेला फिरायला यायचं आहे ते पर्यटनस्थळ बघायला वर्धे वर्धेमधलं बापूकुटी इकडलं बोर धरण आणखी शांतीस्तूप बापमा अजून असे काही जे एक स्थळं आहे तुमच्याकडे जे म्हणजे बघितण्या बघन्या असं लाईक छान आहे ते बघायला यायचं आहे अजून तुम्हाला जर कुठलेही ठिकान माहिती असेल ते सांगाल चालेल हां

हां हां

हां हां हां बघायचं आहे तर तिकडचं वातावरण कसं राहील दादा

वातावरण आपलं असंच आणि थंड वातावरणामध्ये यायचं राहील मला हां नाही ऊन्ह नाही आम्हाला असं उन्हामध्ये नाही यायचं उन्हामध्ये

हां हां बरं ठीक आहे दादा मग जे जर तुम्हाला जे बेस्ट वाटेल तेव्हा तुम्ही मला कॉल करून सांगाल की या या टाईमला तुमच्यासाठी ठीक राहील म्हणून त्या त्या वेळेस मग मी तुम येऊन जाईल तिकडे हां ठीक हां हां बरं ठीक आहे दादा धन्यवाद मग हां ठीक आहे हां ठीक आहे